वाशिम जिल्ह्यात सामाजिक कल्याण आणि विकासाशी निगडित फार वेगवेगळ्या प्रकारची कामं चालतात आमच्या जिल्ह्यामध्ये बालाजी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट नावाची ट्रस्ट गरीब लेकरांना फार मदत करते त्यांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करण्यापासून त्यांच्या पुढील पिढी घडवण्यापुरतं पूर्ण काम ते करतात लहा जे गरीब लेकरं आहेत ज्यांना आई वडील नाहीत जे अनाथ आहेत त्यांना शिक्षण देण्यासाठी आमचं ट्रस्ट फार कार्यरत आहेत आमच्या ट्रस्टमध्ये फक्त आपण आपली परिस्थिती नोंदवायची आणि त्यावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात आमच्या ट्रस्टद्वारे वेगवेगळ्या गावांमध्ये आरोग्य शिबीर राबवल्या जातात आणि महिलांचं सबलीकरण करण्यासाठी सुद्धा आमची ट्रस्ट फार प्रयत्न करते घरेलू हिंसा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सम सामाजिक समस्यावर उपाय आमची ट्रस्ट शोधते आणि एकूप जाणिवेची हा उपक्रम आमची ट्रस्टसुद्धा राबवते यामध्ये गरिबांना अन्न धान्य पुरवण्यासाठी त्यांना धान्य पुरवण्यासाठी आणि वे महिन्याचा किराणा पुरवण्यासाठी आमची ट्रस्ट फार कार्यरत आहेत आणि आमची ट्रस्ट कोणाकडून एक रुपयासुद्धा घेत नाही सगळं ट्रस्टी जे आहेत ते स्वतःच्या पैश्यातून आलेल्या पैश्यातून महिनाभरातून दान करतात आणि अश्याप्रकारे आमची ट्रस्ट कार्यरत करते